हॅलो नमस्कार सर मी पवनराजे ठोंबळ बोलतो आहे धाराशिवमधून मला गुरुकृपाश्रममध्ये बोलायचं आहे तिथलाच नंबर आहे का हा नमस्कार सर मी पवनराजे बोलतो आहे तर मला एक शनिच्या साडेसातीबद्दल थोडीशी माहिती विचारायची होती साहेब आपल्याला मी धाराशिवमदून तांबरी विभागमध्ये राहतो इथून बोलतो आहे सर तर साधारण कसं

अच्छा

अच्छा तर चालेल ठीक आहे आणि मला समजा आपल्या आश्रमाला भेट द्यायची असेल तर आता पत्ता सांगू शकता का मला कुठे यावं लागेल आणि येण्यासाठी माध्यम कसं आहे कसं यावं लागेल

चालेल सर धन्यवाद मी विजिट करेन ओके सर